हॅलो मॅम बोला ना ट्रॅवल एजन्सीमधून बोलते आहे

हां हो बोला ना मॅम कुठे ट्रॅव्हल करायचं आहे

फॉर वन डे मॅम मला असं वाटत आहे की कोल्हापूर हे छोटं नाही आहे बघण्यासाठी तर तुम्ही कमीत कमी तीन दिवस किंवा चार दिवस तुम्ही बुकिंग केलं तर बरं पडेल कारण सगळे तुमचे स्पॉट्स कवर होतील त्यामध्ये काय काय येतं माहीत आहे का की कण्हेरी मठ येतं कण्हेरी मठ त्यानंतर जोतिबा टेम्पल आहे परत पन्हाळा फोर्ट फोर्ट आहे परत त्यानंतर आदमापूर टेम्पल आहे तुम्ही तिथं पन्हाळ्यावर गेला तर तुम्हाला ओवरऑल सगळा शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला बाग बघायला भेटेल तिथं आपण मॅम लोकल फूड पण देतो आपण लोकल फूडमध्ये व्हेज नॉनव्हेज तुम्ही जे काय प्रेफर करता त्याप्रमाणे आपण तुम्हाला तिथं अवेलेबल करून देतो लोकल फूडमध्ये नॉन व्हेजमध्ये तुम्हाला जे काही मीट असेल किंवा चिकन असेल ते तुम्हाला सर्व्ह केलं जातं व्हेजमध्ये तिथं फेमस झुणका भाकरी आहे ती तुम्हाला दिली जाते किंवा मग तुम्ही मेन कोल्हापूरात आला इथं तुम्हाला मिसळ किंवा कटवडा अशा टाईपचं लोकल फूड तुम्हाला दिलं जातं मिसळ इथं खूपच जास्त फेमस आह ती तुम्ही ट्राय करू शकता आणि खूप सारे ऑप्शन्स आहेत आमच्याकडं तुम्ही आणि असं मंदिर आहे पण खूप आहेत इथं कात्यायणीचं मंदिर

मॅम कसं असतं आपलं जे कॉस्टिंग आहे ते ट्रॅव्हलच्या ड्युरे ड्युरेशनवर ठरलेलं असते म्हणजे की इथून आपल्याला तिथं जायला किती वेळ लागेल किंवा किती किलोमीटर होईल पर किलोमीटर पर पर्सन असं आपलं प्रांयजिंग असतं त्यामुळं तरी साधारण दोन दिवसाचं आपलं पाच हजार होईल मॅम हो हां हो हो ठीक आहे रूट आपण ओके ठीक आहे मॅम चालेल तुम्हाला जसं सोयीचं आहे तसं आपण टूर तुम्हाला प्लॅन करून देऊया व्यवस्थित होईल छान पद्धतीनं हां ठीक आहे मॅम सगळ्या डिटेल्स पाठवते

काय म्हणालात समजलं नाही मॅम ड्रायवर आपले व्यवस्थित आहेत सगळे त्यामुळं जे कोणी अवेलेबल आहेत कसं आहे मॅम आपल्याकडं मोअर दॅन फिफ्टी कार्स आहेत मोअर दॅन टेन आपल्याकडं बसेस आहेत सो जे कोणी आप आत्ता अवेलेबल आहे ते तुम्हाला आम्ही अलाव करू आणि त्या अलॉट करू आणि त्यानंतर आपले सगळे जे ड्रायवर्स आहेत ते हेल्पफुल आहेत तुम्हाला ते सगळ्या सगळे डेस्टिनेशन छान पद्धतीने दाखवतील आणि तुमचे सगळ्या सिटीज कवर होतील आणि सगळे पॉईंट्स कवर होतील आणि मेमोरेबल बनेल सगळं ओके मी सगळ्या डिटेल्स पाठवून देते ठीक आहे चालते थँक्यू थँक्यू मॅम हॅव अ नाईस डे